ओला कॅबमधून बोलत आहे का मी साक्षी गावंडे बोलत आहे सर मी काही वेळापूर्वी तुमची जी कॅब आहे ती बुक केली होती मला ऑफिसला जाण्याकरिता तर मी त्याचे जी जे पैसे आहेत ते मी ऑनलाइनच पेड केलेले आहेत पाचशे रुपये तर सर माझं एक अर्जंन काम आलेलं आहे माझ्या मुलीच्या स्कूलमधून मला फोन आलेला आहे की पेरेंट्स मीटिंग भरवण्यात येणार आहे इमर्जन्सीमध्ये तर मला सर तिकडे स्कूलमध्ये जायचा आहे तर मला हे जी तुमची कॅब मी केली होती ती मला कॅन्सल करायची आहे तर सर तुम्ही मला मी जे पैसे पेड केलेले आहेत ते मला तुम्ही परत देऊ शकता का कारण मग मला नेक्स्ट टाइम ते पैसे वापरू शकते मी कारण मी कसं तुमच्या गाडीमध्ये प्रवास केला नाही तर होऊ शकतं तुम्ही मला पैसे परत करसाल ठीक आहे सर तर माझं जे जे ऑनलाईन पेड केलेलं आहे ते मला तुम्ही माझ्या या नंबरवर परत करू शकता